हॅलो बोला हां या

आता माझ्याकडे सीजन आता जर तुम्हाला गरमीतून जर कुर्तीज घ्यायच्या असेल कॉटनमध्ये आहेत त्याच्यामध्ये सीज याच्यामध्ये कॉटनमध्ये कलमकारी म्हणून कॉटन येतं ते क आहे प्रिंट त्याच्यामध्ये कुर्तीज आहेत तर आहेत रेट ते तीनशेपासून सुरू होतात असं ब्रँडमध्ये घेतला तर तुम्ही मला ते सहाशे सातशे आठशे हजारपर्यंत मिळतात ब्रँडमध्ये असं मी हां ते ब्रँडमध्ये कापड पण छान येतं साईज चांगली येते त्याच्यामध्ये असं घालायला पण कम्फर्टेबल एकदम हां प्युअर हां प्युअर कॉटन येतं त्याच्यामध्ये ब्रँडमध्ये साईज वगैरे आणि तुम्हाला असे रेग्युलरसाठी घालायचे असेल तर मग सिल्कमध्ये येतात असं नॉईलन सिल्क येतं हां त्याच्यामध्ये कुर्तीज आहेत तुम्हाला लॉन्ग कुर्तीज पण मिळू शकतात लॉन्ग कुर्तीमध्ये खूप व्हरायटीज हां तुम्हाला होलसेलने पाहिजे असेल तर काही कमी करून देऊ शकू आम्ही रेट मग त्या असं एकदम पाहिजे असेल तुम्ही एकदम सहा पीस घेतला तर त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट देऊ शकतो आम्ही बारा पीस घेतलात तरी पण तुम्हाला मी डिस्काउंट देऊ शकतो असं त्याच्यामध्ये हां ते आणि प्युअर कॉटन येतो लाँग आहेत ना लाँग आहे शॉर्ट कुर्तीज आहेत नायराकटवाल्या आहेत तुम्हाला जे अंब्रेला आहेत अनारकली आहेत असे तुम्हाला कुठचे पाहिजे व्हरायटीज तसे आमच्याकडे शॉपमध्ये आहे हां तुम्हाला जसं पाहिजे

शॉर्ट कुर्तीची शॉ शॉट कुर्तीचीच का हा आहे ना मी तुम्हाला बोलली ना पाचशेपासून सुरुवात आहे तीनशे तीनशेपासून ते हजारपर्यंत आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ब्रँडमध्ये पाहिजे असेल तर जरा प्राईस जास्त येते बिना ब्रँडचे कमीमध्ये येतात तुम्हाला असं ब्रँडमध्ये तुम्हाला एक कसं त्याच्यामध्ये ब्रँडमध्ये तुम्हाला कसं हे कुठचं लायरामध्ये भेटू शकतात किंवा हे आता ब्रँडमध्ये तुम्हाला सांगू सांगते तुम्हाला हां ब्रँडमध्ये काव्या म्हणून एक ब्रँड येतं एक एक वामिका ब्रँड येतं त्याच्यामध्ये वामिकामध्ये पण खूप व्हरायटीज हो वामिकाचे आहेत माझ्याकडे काव्याच्या आहेत असं जरीनाच्या आहेत जरीनाचे पण आहेत हांं ब्रँडचे कुर्ती तुम्हाला एक हजारच्या पुढेच मिळतील तुम्हाला असं पण हां ब्रँडेड कुर्ती सर्व नायरा कट अनारकली त्याच्यामध्ये वरायटीज कापड पण चांगला असते त्याच्यामध्ये तुम्ही घ्या एकदा बघा घेऊन बघा छान असतात कुर्तीज असं

हो ठीक आहे ठीक आहे ओके हो हो हां बाय बाय